हां शाळेत असताना आम्हाला एलिमेंटरी इंटरमिजिएट मध्ये मी पार्टिसिपेशन केलं होतं ड्रॉईंगमध्ये तर मीही अशी स्थिर पोर्ट्रेट वगैरे असे असतात ते ड्रॉईंग केले होते मला खूप ड्रॉईंग करायला देखील खूप आवडतं ड्रॉईंग पण ही माझी एक हॉबीच आहे खूप मस्त वाटतं ड्रॉईंग करायला पण मला तर ड्रॉईंग करण्यापेक्षा जास्त कलरिंग करायला खूप मजा येते शेडिंग्ज वगैरे द्यायला एलिमेंटरी इंटरमिजिएट एग्जाम खूप टफदेखील असतात कधी कधी आपल्याला समोर जे वस्तू ठेव ठेवलेले असतात पॉट वगैरे वेसेल फ्लॉवर पॉट वगैरे त्याचे ड्रॉईंग काढायची असते परत ह्यूमन्सचे पण पोट्रेट वगैरे सगळं ड्रॉईंग करायची असते असा माझा एक अनुभव होता एलिमेंटरीमध्ये आणि इंटरमिजिएट एग्जाममध्ये धन्यवाद